माझ्या बागेत कुंड्याच आहेत त्यामुळे कुंड्यांमध्ये मी खुरपी छोटंसं फावडं असतं ते वापरते कीटकनाशक फवारण्यासाठी स्प्रे मिळतो तो वापरते जास्ती करून मातीच्या कुंड्या वापरायचा प्रयत्न करते आणि झाडांच्या वाढीसाठी मी साधनांपेक्षा घरातला जो ओला कचरा असतो त्याच्यावर जास्त भर आहे माझा कांद्याच्या सालींचं पाणी किंवा घरातल्या भाज्याफळांची सालं देठं बिया हे जे आपण टाकून देतो ते सगळं मी झाडांना घालते आणि माती शक्यतो भुसभुशीत राहील मोकळी राहील जेणेकरून झाडांच्या मुळांना हवा मिळेल श्वास घेता येईल असा प्रयत्न करते